एक्सक्यूज मी सर मी तुमच्या रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर केले आहे तर मला आता गोड खाण्याची इच्छा झाली आहे तर तुम्ही मला गोड आणून द्याल का व तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काय सध्या रेडी आहे ते देसाल का बरं तुम्ही नका सांगू मी तुम्हाला सा सांगते ते आहे का बघा आईस्क्रीम केक हलवा लाडू मोतीचूरचे लाडू असे याच्यापैकी कोणते पदार्थ असतील तर ते मला मिळेल का तुमच्या रेस्टाॅरंटमध्ये काय सध्या उपलब्ध आहे ते तुम्ही दे देसल का जसे की आईस्क्रीम केक हलवा काही पण चालेल त्या त्या मग तुम्ही मला देऊ शकाल का ते दिल्याबद्दल तुमचे खूप आभारी आहे त्रॉ थँक्यू